मराठी भाषेच्या भाषिकांना आजकल खूप भावनांना तोंडात घ्यावे लागते कारण की जे लोक आहे आता खूप जास्त इंस्टाग्रामवर सोशल मिडीयावर जास्त ॲक्टिव्ह राहाणं लागले आहे आणि त्यामुळे लोक जे आहे इंग्लिश आणि हिंदी बोलणं जास्त प्रिफर करतोय आणि जे आपली रियल लँग्वेज आहे जे आपली मातृभाषा मराठी आहे त्याला सोडून ते हिंदी बोलणे जास्त प्रिफर करते इंडियामध्ये मला लागते हे खूप जास्त मोठा प्रॉब्लेम आहे महाराष्ट्रांसाठी आणि जे आईवडील आहेत ते पण हिंदीमध्ये इंग्लिशमध्येच बोलतो आजकाल आपल्या लेकरांसोबत तर त्यामुळे लेकरे जे आहेत हेच शिकून राहिले आहेत आणि कम्युनिकेशनसाठी ते लोक मराठी बोलतच नाही तर यासाठी मला वाटतो की हा सगळ्यात जास्त प्रॉब्लेम आहे कारण की मातापित्यांना आपल्या लेकरांना पहिले शिकवायला पाहिजे आणि जे मराठी आपली मातृभाषा आहे त्याला शिकवलं पाहिजे आणि तेच बोललं पाहिजे महाराष्ट्रामध्ये